हॅलो मी प्रज्ञा देसाई बोलतेय महानगरपालिकेमध्ये फोन लागलाय का ह हां मला जरा जन्म मृत्यू प्रबंधक जे आहेत त्यांना फोन जोडून देणार का ओके सर धन्यवाद हॅलो मी कोल्हापूर ब्रह्मेश्वर बाघेतून प्रज्ञा देसाई बोलतेय सर मला माझ्या सासूबाईंबद्दल थोडंसं बोलायचं होतं हो सर दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी माझ्या सासूबाईना देवाज्ञा झाली किडनीचा आजार होता त्यांना डॉक्टर श्र्वासते यांच्याकडे ॲडमिट होत्या त्या हो सर तर त्यांना डायलेसिस वगैरे सुरू होतं आणि त्या नाही झेपलं त्यांना त्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे पंधरा तारखेला वय वर्ष त्र्याऐंशी स्मिता भास्कर देसाई असं माझ्या सासूबाईंचं नाव होतं तर जरा जन्म मृत्यूची नोंद करून घ्यायची होती ओके सर धन्यवाद